माझे काही व्यक्तिगत ध्येय आणि महत्त्वाकांक्षा आहेत जे सर्वांच्या असतात प्रत्येकाला असं वाटतं आहे की आपलं पण एखादं चांगलं घर असावं आपलं चांगलं एखादी कार असावी आणि हे सर्व झाल्यानंतर मुलांना शिक्षण चांगलं द्यावं आणि आपण दर चार महिन्यातून किंवा पाच सहा महिन्यातून एकदा तरी व्हॅकेशनवर म्हणजे एखाद्या परदेशामध्ये जाऊन तिथे काहीतरी फॅमिलीसोबत आपल्या कुटुंबासोबत काहीतरी एन्जॉय करावं असं प्रत्येकाचं ध्येय असते काही महत्त्वाकांक्षा असतात आता हे तर झालं एक लिमिटेड याच्यासारखं पण त्याचबरोबर असं वाटतं की आपण समाजासाठी काय करू शकतो जसं की अनाथाश्रम उघडू शकतो किंवा काही शाळा आहेत त्यात जे गोरगरीब मुलं आहेत त्यांना एक आता जे काही आहे हे चालू आहे की एज्युकेशनचं जे काही फीज वगैरे आहेत ते सर्वच भरू शकत नाहीत त्याच्यासाठी आपण चांगल्या लेवलचं शिक्षण आपल्या याच्यातून जर जास्त पैसा आला तर आपण काय करू शकतो असे काही महत्त्वाकांक्षा आहेत सोबतच जसं की आता जे काही गरीब लोकं आहेत किंवा ज्यांना योग्य वेळेवर उपचार होत नाहीत आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो हॉस्पिटल टाकू शकतो किंवा आपण कुठली अशी औषधासाठी हे करू शकतो का आयर आयुर्वेदामध्ये किंवा युनानीमध्ये की जे त्यांना हेल्प मदत होणार आहे त्यांचे आयुष्य चांगलं राहण्यास मदत होणार आहे आणि सोबतच त्याचा समाजासाठी पण काहीतरी उपयोग झाला पाहिजे त्याचबरोबर आता जसं की जे आता जे टेम्परेचर आहे आता ऊन खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याच्या मागचं मेन जे मुख्य जे कारण हे ते म्हणजे की जे जंगलतोड हे जंगलतोडीसाठी काय करू शकतो तर असे काही ध्येय आहेत की याच्यावर आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि हे जे बाकीचे लोकं या क्षेत्रामध्ये काम करत आहेत नि स्वार्थ भावनेने समाजसेवा करत आहेत त्यांना बघून तुम्हाला खूपच उत्तेजन होते की जर ते करू शकतात आपण पण काहीना काही करू शकतो